नव्याने योग करणाऱ्या सर्व महिलांना मुलांना पालकांना मी सांगेन की योग जो आहे योगा जो आहे तो तुम्ही केलाच पाहिजे एकग्रतेसाठी ऊर्जेसाठी शांततेसाठी आणि जास्त जगण्यासाठी कारण आजकालचं जेे युग आहे ते धावपळीचं आणि एकाग्रतेचं नाहीये त्यामुळे योगा हा जर आपण सकाळी कराल आणि योगासनं जर कराल तर प्रत्येक योगासनाचा आपल्याला प्रत्येक वेळी उपयोग हा दिवसभरात होणार आहे त्यामुळे सकाळीपासून जर तुम्ही एकाग्रतेने आनंदाने उत्साहाने जर योगा कराल तर दिवसभरातला तुमचा वेळ हा चांगला जाणार आहे ज्यामुळे तुम्ही सर्व प्रकारच्या योगाची आसने ध्यान धारणं हे जे आहे करा आनि नक्की करा त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल आणि आनंदी व्हाल तुम्ही मी ही सकाळी योगा करते त्यामुळे मला पॉझिटिव एनर्जी मिळते एकाग्रता मिळते शांतता मिळते आणि दिवसभरात मी एनर्जिट एनर्जेटिक राहते त्यामुळे मला तरी वाटतं की योगा करावा ध्यान करावं योगासने घालावी तुम्हीही करा आणि सर्वांनाही सांगा की योगा हा लव करा आपल्या पुढील भविष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी योगा हा नक्की करा